आमच्या गावात टेलर काम तसेच सुतार काम तसेच कुंभार काम कारण उन्हाळ्यात माठ बनवण्यासाठी पाणी पिण्यासाठी कुंभार काम बनं कुंभार हा एक व्यवसाय चांगला आहे प्रत्येक सणाला म्हणजे बैलपोळ्याला बैल दिवाळीला दीपावली दिवे तयार करणे आणि उन्हाळ्यात मडके तयार करणे पुन्हा कुंभार काम व्यवसाय दे देखील आमच्या गावात थोडाफार चालतो तसेच गावात टेलर काम म्हणजे कपडे शिवण्याचे देखील काम चांगल्या प्रकारे चालते तसेच मिस्त्री काम मिस्त्री काम हे झ माझ्या आमच्या गावात खूप चालते घरकुल वगैरे सर्व बांधकाम चालतात त्याच्यामुळे मिस्त्री काम हे देखील खूप खूप चालते आणि तसेच इतर पण बरीच कामे चालतात बचत गटामार्फत बँकिंग वगैरे सर्व असे बरेच व्यवसाय चालतात शेती व्यवसाय हा मुख्य व्यवसाय शेतीतील व्यवसाय चालतात अशा प्रकारे माझ्या गावात बरेच व्यवसाय चालत असतात